मी पेंटिंगचे कामं करतो आणि मी घरी पेंटिंग्स वगैरे बनवतो आणि बाजारामध्ये नेऊन विकतो तर त्या विकलेल्या पेंटिंग्समधून मला काही मुनाफा आणि तसंच मला क्रेडीट पण मिळते जे ज्याच्याने माझा समोर नाव उंच होतो आणि माझ्या चित्रकलेला म्हणजे ज्या पेंटिंगला चांगल्या पद्धतीच्या चांगल्या दर्जाचा मान मिळतो बस धन्यवाद